पक्षीनिरीक्षण करताना मी पुष्कळ वेळा बघितले आहे की त्याच्यासाठी आहे ना जे सकाळी पहाटे उठून त्यांच्या छायाचित्रण काढावं लागतो ते छायाचित्रण करताना आपल्याला खूप काळजी घ्यावं लागते त्या आवाज झाला पाहिजे नाही शांत बॉ याच्यामध्ये करावं लागते आणि कॅमेरा छोटे छोटे कॅमेरा लावावं लागते अजून पायांचा आवाज झाला नाही पाहिजे जूते त्याच प्रकारे वापरावं लागतात आणि आवाज झाला तर ते पक्षी उठून जाईल अजून आपल्यामध्ये संयम असला पाजे चित्र काढण्याच्या वेळेस ते शॉट्स छोटे छोटे काढण्यासाठी आपल्या त्यावेळेस बसून राहावं लागते खूप वेळ तिथे मोबाईलचा आवाज नको अजून आरडाओरडा करू नये गाणी न गाणी तिथे झाल्या नाही पाहिजे अजून पक्ष्यांना निरीक्षकर करण्यासाठी लपून बसावे लागतात आणि खूप वेळ तिथं त्या एखाद्या शॉटचं वा वाट पाहत बसावं लागतं